चित्र काढणे ही लोकांसाठी खरं तर खूप फायदेशीर ठरणारी कला आहे कारण ती कमी वेळेत किंवा कमी संधात कुठल्याही म्हणजे जरी तुमच्याकडे रंग किंवा ब्रश नसतील तरी तुम्ही पेन पेन्सिलने सुद्धा चित्र काढू शकता त्या छंदात स्वतःला रमवू रमवू शकता त्या कलेचा तुम्ही आनंद घेऊ शकता याहीपेक्षा चित्रकला ही या दृष्टीने श्रेष्ठ आहे की शंभर शब्द बोलण्यापेक्षा एक चित्र तुम्हाला खूप काही सांगून स सांगून जाते म्हणजेच काय की शंभर शब्दांचं महत्त्व एका चित्राद्वारे स्पष्ट होते किंवा तर तुम्हाला कुठला तरी एखादा मॅसेज समाजाला द्यायचा असेल तो तर तुम्ही एका चित्रातून सुद्धा प्रतिकृत करू शकता आणि त्या चित्रातून तुमच्या काय भावना आहेत ह्या समाजापर्यंत पोहचू शकतात म्हणून क कलाकार असणे हे खरोखर खूप महत्त्वाचे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की एक चित्रकार होणे किंवा समाजात एक ज समाजाला एक चित्रकाराचा किती उपयोग आहे हे आपण याच उदाहरणावरून सांगू शकतो की जे काम शंभर शब्द करणार नाही ते एक चित्र करू शकतं आणि समाजाला उद्बोधन करण्याचं हे खूप मोठं माध्यम आहे